जुन्या पिक्चरातली गाणी खरोखर सुंदर असायची त्यामुळे ती आजही लोकांना आवडतात फक्त आजकाल ना पिढी बदललेली आहे त्यानुसार गाणीसुद्धा बदलत जात आहेत परंतु जुन्या आठवणी ह्या नवीन करण्यासाठी किंवा जुने संग्रह पुन्हा नवीन स्वरूपात आणण्यासाठी आता जुनी गाणी पुन्हा नवीन करत आहेत फक्त नवीन जुनी गाणी नवीन करत असताना त्यांची म्युझिक सिस्टीम थोडीफार चेंज करतात जुने गाणी ही शांत स्वभावाची दिसतात तर आताची नवीन गाणी ही थोडी डॉलबीची डी जेची अशी दिसतात परंतु जुन्या गाणं ही जुन्या लोकांना आवडतात पण आजकालच्या नवीन लोकांना ती गाणी फक्त नवीन केलेली आहेत तरीसुद्धा आवडतात पण एखादं गाणं जे जुनं आहे पण ते नवीन केलेलं नाही तर त्या असे गाणे नवीन लोकांना किंवा तरुणांना आवडत नाही परंतु तेच गाणे जुने गाणे नवीन केलेले आहे फक्त त्याची म्युझिक सिस्टीम बदलली तर ते गाणं आवडतात आणि ह्याच यासाठी महत्वाचं आहे जुनी गाणी आवडावीत किंवा तरुणांना त्यांचा आनंद घेता यावा किंवा त्याचा अर्थ समजून घेता यावा यासाठी आत्ता जुनी गाणी ही आत्ताच्या नवीन चित्रपटात किंवा नवीन सृष्टी सिनेमा सृष्टीत आणली जात आहेत आणि ही सर्व खूप छान आहे असं मलासुद्धा वाटतं कारण जुनी गाणी ही परिचित त व्हावी तरुणांना असे मलासुद्धा वाटते